मी माझ्या नाण्याच्या संग्रहाचा हिशोब ठेवण्यासाठी त्यांना एका ॲल्बममध्ये गोळा करतो त्यांना अशा वेगवेगळ्या प्रकारे त्याची एक ॲल्बम बनवला आहे मी त्याच्यामध्ये त्यांना मी चिकटवलेले आहे त्याच्याखाली त्यांचं ते कोणत्या जमान्यातले कोणत्या वर्षीचे ते नाणे आहेत कोणत्या काळात त्याचं निर्माण झालं ते सर्व तिथे लिहून ठेवतो आणि त्याच्या बाजूच्या पेजेसवर त्याच्याबद्दल माहिती लिहितो तर असा मी त्याच्यामध्ये डाटाबेस निर्माण केला आहे तर फक्त नाण्याच्या नाही तर माझ्याकडे स्टॅम्प कलेक्शन करायचाही एक संग्रह करायचा माझा छंद आहे त्याच्यामध्ये ते स्टॅम्प कोणकोणत्या प्रकारचे आहेत कोणत्या देशाचे आहेत कोणत्या काळाचे आहेत कोणत्या गोष्टीसाठी ते वापरण्यात येतात त्या सर्व तर माझ्या तिथं नाण्यांचं आणि स्टॅम्पच्या कलेक्शनमध्ये खूप सारे असे पुरातन काळातले स्टॅम्पस् आणि नाणी आहेत ज्याचा मी हिशोब ठेवतो त्यांच्यासाठी मी असे वेगवेगळ्या प्रकारचे स्पेशल ॲल्बम तर बनवलेच आहेत पण माझ्या मी कम्प्युटरमध्ये त्याची एन्ट्री करून ठेवतो